हॅलो नमस्कार सर नाजरीन इलेक्ट्रिक्समधून बोलत आहे का मुहम्मद आमाद आम्हाला थोडी चौकशी करायची होती आम्हाला फ्रीज आणि ए सी पाहिजे होता नवीन घरात घरामध्ये पाहिजे होता रीटनमध्ये सहा बाय बाराचं आहे बस झाली बस धरली त्याच्यात कंपनी कोणत्या म्हणत आहेत आव्हेलेबल आपल्याकडं आणि त्याची प्राईस काय पडेल सर आपल्याला जॉब काय करणार आत्ता सध्या शेती करतो मी नेट नेट चालतं आहे चालतं आहे आणि फ्रीजमध्ये कायकाय आहे म्हणालो आहोत सिंगल डोर सिंगल डोर सिटीमध्ये सिटीमध्ये तर गुरुजी चौक माहीत आहे का चौक आहे

हो आणि सोबत आम्हाला टी वी बघायची होती त्याचं काय बेचाळीस इंचीमध्ये पाहिजे होती सॉरी फोर्टी थ्री

चालतं आहे मग मी भेट तुमच्या शॉपला नमस्कार नमस्कार